मराठी एक इतकी चांगली भाषा आहे की हे अतिशय महत्त्व आहे जे सर्व लोकांना शिकली पाहिजे मराठी ही जास्तपैकी महाराष्ट्रामध्ये बोलली जाते कारण महाराष्ट्र हे असं सं राज्य होतं जे छत्रपती शिवाजी महाराजांचे ह्याचामध्ये होता आणि आताचे काळाचं बघितलं गेलं की सर्व लोकं मराठी भाषेला एवढं महत्त्व देत आहे पहिल्यासारखं तर नाही पण आत्ता देत आहे कुठे गेलं की मराठी बोलायचं कोणाशी बोललं की मराठी बोलायचं आणि जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर त्यांना अतिशय मराठी बोलणे हे फारच गरजेचं आहे जसं की आता हे गवर्मेन्टनी रुल्स काढला आहे की जे आपण बोर्डिंग्स लावतो बोर्ड्स लावतो किंवा बॅनर्स लावतो ते सुद्धा मराठीत असलं पाहिजे कुटल्याही हॉटेल्सचे शोरूम्सचे स्कुट शॉप्सचे हेडीन्ग्स इंग्लिशमध्ये नसल्या पाहिजेल तर ते मराठीत असल्या पाहिजे म्हणून पुढे बघितलं जाईल तर मराठीलाही खूप जास्त महत्व दिला जान दिलं जाणार आहे कारण ही इतकी चांगली भाषा आहे जी सर्वांना शिकली पाहिजे आणि अतिशय चांगली सुंदर आणि आपल्याला आनंद देणारी भाषा आहे म्हणून आत्ताही काही काही मोठी मोठी लोकंसुद्धा मराठीत बोलतात कारण ती एक मातृभाषा आहे सर्वांची तर मला तरी वाटतं की मराठी शिकणं हे गरजेचं आहे ॲट लीस्ट थोडं फार तरी ते तुम्हाला कळेल